बायकिंग समुदायात मी सहसा सहभागी होत नाही आमचे काही मित्र मात्र बायकिंग स समुदायातून नि दूरदूरच्या प्रवासासाठी जातात परंतु मला ते शक्य होत नसल्याकारणाने मी त्यांच्यात सहभागी होत नाही बायकिंग साठी मग मी एकट्याने सहसा प्रवास करतो ते साधारणपणे जवळच्या ठिकाणीच मी बाईकिंगने जातो बायकीमध्ये मला कुठेही थांबायला आवडते व थोडंसं थांबून व एखाद्या पान आपल्या चहाच्या टपरीवर चहा वगैरे घेऊन मी पुढे जात असतो समुदायातून जायचं असेल तर आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही त्यांचा आधी पूर्ण कार्यक्रम आखावा लागतो व त्याप्रमाणेच आपल्याला जावे लागते आपल्यासाठी लोकांना थांबावे लागते त्यामुळे बरं ठीक